धार्मिक अंधश्रद्धा हे थोतांड आहे कारण अंधश्रद्धामुळे लोक आडाणीपणाने वागतात कारण आपल्या मनात जे आहे आपण आपल्या हिंमतीनं जे करतो ते हिंमतीने केलेलं अंधश्रद्धेची गरज आपल्या भासत नाही परंतु खेड्यापाडाने अंधश्रद्धा भूतबाधा भानामती याच्यावर विश्वास ठेवतात कारण कारण डॉक्टरकडं गेल्या गेल्यावर आपल्या प्रकारची बरं आपल्याला माहिती मिळते अंधश्रद्धेमुळे लोकांचा अज्ञानपणा लक्ष देतो असे खेड्यापाड्यात जास्त प्रमाणात अंधश्रद्धा आहे तरी अंधश्रद्धा अनिसचे लोक बरंच काही समजावून सांगतात भानामती हे थोतांड आहे अंगात येणं हे थोतांड आहे हे ठराविक लोकांच्याच अंगामध्ये येते इतर लोकांचा समाज लोकात काय येत नाही आदिवासी इतर समाज बौद्ध यांच्यातच अंगात येते इतर समाजाच्या अंगात येत नाही म्हणजे हे अंधश्रद्धा आहे थोतांडच मला वाटते कारण हे आपली मानसिकता आहे आपण डॉक्टरीपेशेकडे जाऊन आपणास इलाज व्यवस्थित केला वेळ लागेल परंतु गूण येईल असं आपल्या मला वाटते कारण अंधश्रद्धा हे एक मनाची आणि भावना आहे की मी त्यामध्ये गुरफटून जाऊ नये असं लोकांना आव्हान करतो बाकी हे